मुंबई पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद कोल्हापूर ठाणे सातारा सोलापूर अमरावती लोणावळा माथेरान महाबळेश्वर पाचगणी अलिबाग मुरुड जंजिरा गणपतीपुळे ताडोबा भंडारदरा इगतपुरी रायगड सिंहगड प्रतापगड राजगड लोहगड तोरणा शिवनेरी हरिश्चंद्रगड शिर्डी पंढरपूर त्र्यंबकेश्वर भीमाशंकर जेजुरी थेऊर तुळजापूर अक्कलकोट